नमस्कार माझे नाव पांडुरंग पोले आहे मी हिंगोली येथील रहिवाशी आहे आमच्या गावामध्ये पीक विमा भरण्याची सुविधा नाही त्यासाठी आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागते तरी तुम्ही इथं बँकिंगची सुविधा करून देऊ शकता का म्हणजे आम्हाला आमच्या गावातच हप्ती भरता आली पाहिजे पीक विमा भरता आला पाहिजे आणि अशा स सरकारी कामासाठी आम्हाला समजा गावात दुसऱ्या गावी जायची वेळी येऊ नये त्यासाठी तुम्ही आम्हाला अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी ही तुमच्याकडे नम्र विनंती आहे